नमस्कार सर मी ठाण्याहून घाटकोपरला जाण्यासाठी कॅब मागवली होती परंतु अचानकपणे माझा मित्र मला भेटला त्यामुळं तुमची कॅब मला रद्द करावी लागली त्यावेळी कॅबचं रजिस्ट्रेशन करताना मी आठशे पन्नास रुपये हे तुम्हाला ऑनलाईन पेड केले होते तर कृपया ते मला मिळावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्याच पद्धतीनं की मागच्या वेळेलासुद्धा पण मी अशीच एक कॅब रद्द केली होती परंतु तुमच्या अमाऊंट मला माघारी मिळालेली नाही तर मग हा तुमचा नव्यानं जे पैसे तुम्ही दिले होते त्यातसुद्धा तुम्ही कट केले म्हणजे उदाहरणार्थ पाचशे पेड केले होते त्यातले तुम्ही मला दोनशेच दिले असं नका करू ठरलेली अमाऊंट आहे त्या अमाऊंट आम्हाला पेड करा कारण काही कारणास्तव मी ती रद्द केली होती मागच्या वेळेला मी ड्रायव्हरला पैसे दिले होते तुमच्या पाचशे रुपये त्यातले तो म्हणला असं नाही सर की काही ठरावीक जर रद्द केली तर त्यातल्या आम्हाला दहा वीस टक्के आम्हाला ठेवावे लागतात असं करू नका तुम्ही ज्या ग्राहकाचे जे पैसे आहेत जर तुम्ही स सेवाच दिली नाही तर तुम्ही त्याचे पैसे कसे काय घेता त्यामुळं ती माझे मागचे राहू द्या किंवा या ट्रिपचे तरी साडेआठशे रुपये मला माझ्या अकाऊंटमध्ये रिफंड करा ही तुम्हाला विनंती आहे आणि मी बऱ्याच वेळेला तुमची सेवा चांगली असते मला मान्य आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ऑन द वे असेल कुठं काय असेल तुम्ही चांगल्या सेवा देता मला मान्य आहे परंतु रद्द केलेल्या कॅबचे तुम्ही पैसे का घेता हे काही गोष्ट मला पटलेली नाही तुम्ही कृपया माझे जे काही आठशे पन्नास रुपये असतील ते मला रिफंड करा आणि तुमची पुन्हा नव्यानं जर मला ओल तुमच्या कॅबमध्ये जर प्रवास करावाचा वाटला तर मी नक्कीच करेन परंतु असं करू नका ग्राहकाला जर आपण सेवा पुरवू शकत नसेल किंवा देत नसेल किंवा त्या ग्राहकाने जर तुमची सेवा काही कारणास्तव जर रद्द केली असेल तर त्याचे कृपया ते पैसे हस्तांतरित करा त्याला सांगा बाबा की बा पु पुढच्या चोवीस तासात तुम्हाला तुमचे पैसे मिळतील परंतु तुम्ही कोणताच संपर्क करत नाहीत मला बऱ्याच वेळेला तुमच्या ऑफिसला फोन करावा लागतो ईमेल करावा लागतो पण असे किती जणांचे अचानक वेळी रद्द केलेली आहे असेल कोणी जाणून बुजून तर कुठली कॅप रद्द करणार नाही ना हे अचानकपणे जर तुम्हाला तुम्हाला तुमचा मित्र भेटला असेल किंवा एखाद्या वेळेस तुमचा मार्ग वेगळा ठरला असेल किंवा तुमच्या डोक्यात वेगळं नियोजन असेल त्यामुळे माणूस ठरवलेलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनं नाही वागत म्हणून कृपया की जे मी मगाशी सांगितलं दोन तीन वेळा सांगितलं सर तुम्हाला की आठशे पन्नास हे जे काही रुपये असतील ते मला रिफंड करावे ही नम्र विनंती तुमची पुढची सेवा मी नक्की घेईन आणि तुमची सेवा चांगली असते त्यात काय वादच नाही तुमचे ड्रायवरसुद्धा सेफ गाडी चालवतात सुरक्षित प्रवास आहे तुमचा आणि हे सगळ्यात महत्त्वाचं जी पी एस सेटिंग आहे कुठं गाडी कुठं आहे केलेली आहे काही सगळी आपल्याला माहिती मिळते त्यामुळं पुन्हा नव्याने मी नक्कीच तुमच्या सेवेचा लाभ घेईन परंतु पुन्हा एकदा सांगतो की जे काही ठराविक अमाऊंट आम्ही पेड करतो की जर सेवा दिली नसेल तर त्या रिफंड करा हे तुम्हाला नम्र विनंती आहे